मलेरिया टायफाईड अंगपाय दुखणे चिकनगुनिया खोकला असे बरेचसे आजार होतात सुरुवातीला आम्ही घरीच उपचार करतो गरम पाण्यात विक्स टाकून वगैरे वाफारा घेतो जर त्याने काही जर आराम पडला नाही तर मग डॉक्टऱ्यांकडे जाऊन काँटॅक करतो व त्यांच्याशीस त्यांच्याकडून उपचार कसा घ्यायचा याची